जर आपण बघायला गेलो प्रवाह आणि योगा प्रवाह आणि योगा यांचा काय संबंध असे खूप जणं बोलतात तर याचं खरं उत्तर म्हणजे की तुम्ही आम्ही आहोत की जे योगा करत नाहीत तर आत्ता जर आपण बघितलं की तब्बेत कमी करण्यासाठी तब्येत वाढवण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी देखील लोक योगा करतात तर हा योगा रोजच्या रूटीनने केला तर ते एका प्रवाहात वाहतो की सवय लागते बोलताना हा एक तो प्रवाह झाला की ज्या प्रवाहामुळे आपल्याला योगा करण्याची नवनवीन आशा मिळतात उमेद तयार होता आपण रोज नवनवीन योगा करतो व त्या योगाचे नवे वेगळे फायदे असतात जसं की आपण बघतो चक्रासन असतं असे खूप योगा आहेत की ज्यांनी आपल्या हाडांचा व्यायाम आपण करतो हाडांना ओळखतो आपल्या शरीराची हालचाल होते हे हालचाल फक्त आणि फक्त योगामुळे होते हा योगामुळे आपण रोज सकाळी योगा करतो हा योगा के आपण उठल्यावर जास्त करून योगा करतो कारण की उठल्या उठल्या जर आपण योगा केला तर आपले जे हाडं असतात तर ते एकदम रिलॅक्स असता व सकाळी योगा केल्याने आपले मानसिकता देखील चांगली होते स्ट्रेस राहात नाही योगा केल्यामुळे आपण आजारी पडत नाही जे खेळाडू असताना ते देखील योगा करतात आपण जस जसे हळूहळू रोज आज दोन वे योगाचे दोन प्रकार उद्या तीन परत चौथ्या दिवशी चौथा ॲड केला असे व्यायामाचे आणि योगाचे प्रकार जर आपण जर बघितलं रोज नवनवीन करत गेलो तर त्यामुळे आपल्या शरीराला चालना मिळते एवढंच नव्हे तर जे आपण बोलतो सांधेदुखी असो गुडघात दुखी असो मणक्याचे देखील दुखणे असं तर ते दुखणे आपल्या योगामुळे नीट होतात तर हा योगा खूप लोक बोलतात की योगामुळे हे होतं ते होतं जर आपण त्याचे फायदे बघायला गेलो तर खूप सारे फायदे असतात वेट कमी करण्यासाठी देखील लोक योगा करतात म्हणजे ते वेट कमी करण्यासाठी जो योगा असतो तो हाय याचा असतो की तो जास्त ताकद लावून करायचा असतो पण जो आपण डेली रूटीनमध्ये जो योगा करतो किंवा जो व्यायाम करतो तर तो जास्त हार्ड नसतो की जेणेकरून आपल्याला स्ट्रेस येईल मग आपले हात दुखतील पाय दुखतील असा तो योगा नसतो योगा करायचा म्हणजे कसा स्मूथली काही त्रास न होणार व आपण जो योगा करतो त्यामुळे आपल्या शरीराला कसे फायदे भेटतील हा म्हणजे प्रवाह ह्या प्रवाहामध्ये जर आपण वाहत गेलो तर आपल्याला योगा करण्याची सवय लागते व योगा करण्याची सवय लागली आपण रोज नवनवीन शिकत जातो रोज नवनवीन व्यायाम शिकतो हे व्यायाम केल्यामुळे एक म्हणजे आपण निरोगी राहतो आपल्याला कोणता आजार होत नाही आपले जे जॉईंट्स असतात ते जॉईंट कधीही दुखत नाही त्या जॉईंटला चालना मिळते जसं बोलतात ना की गाडीला आपल्याला पेट्रोल लागतं तसं आपण चांगलं व तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला प्रेट्रोलची नाही तर आपल्याला वि व्यायामाची योगा करण्याची गरज असते लोकांचा हा गैरसमज आहे की योगा केल्याने आजार वाढतात नाही हे चुकीचं आहे योगा केल्याने आपले आजार दूर होतात ते कसं योगा केल्याने आपल्यामध्ये इम्युनिटी पावर जास्त निर्माण होते की जर एखाद्याला इम्युनिटी पावर इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला रोग प्रतिकारशक्ती जास्त होते आपल्याला रोगां रोगांशी लढायला एनर्जी मिळते जर आपण योगा केला नाही तर आपण सारखे आजारी पडू आपल्यात इम्युनिटी इम्युनिटी राहणार नाही तर योगा केल्यामुळे ही इम्युनिटी पावर बूस्ट होते जास्त होते वाढते व आपल्याला रोगाशी लढता येते त्यामुळे आपण आजारी पडत नाही आणि देखील आपण एवढं करूनही आजारी पडलो तर ते आपल्याला जास्त असं जाणवत नाही की विकनेस जाणवतो ताप येतो योगा केल्यानी हे काही जाणवत नाही कारण की आपल्यात इम्युनिटी पावर जास्त असते तर हा आहे योगाचा उपयोग